आमचे काका विजय कारंडे हे महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत आणि ते त्यांच्या जीवनात यशस्वी पूर्णपणे झाले आहेत ते त्यांचं काय होतं लहानपणापासून एक छंद होता शिकवण्याचा हे ते त्यांना त्यात आवड निर्माण झाली होती आणि त्यामुळे त्यांनी काय केलं ते ते पूर्णपणे त्यात शंभर टक्के दिला त्याचा अभ्यास केला त्यांना ते लहानपणापासून त्यांचं एक ध्येयच होतं आपल्याला प्राध्यापक प्रिन्सिपल हे व्हायचंच आहेत त्यामुळे त्यांनी तो अभ्यास करत राहिले ते आणि आत्ता ते डी के टी कॉलेज इचलकरंजी ह्या ह्याचे प्राध्यापक आहेत त्यांना त्यात पूर्णपणे यश मिळालं आहे त्यामागे त्यांची जिद्द मेहनत ही पूर्णपणे आहे त्यांनी तिथंच डी के टी कॉलेज डी के टी त्यांची शाळा पण आहे तिथंच शिकले आणि तिथंच त्यांनी डिग्री घेतली तिथं आणि त्याच कॉलेजचे त्याच महाविद्यालयाचे ते प्रध्यापक झाले आहेत हे उदाहरण खूप सग भारी आहे सगळ्यांसाठी त्यांची प्रेरणा खूप मोठी आहे मी त्यांना मला काय अडचण असेल तर त्यांना खूप काही विचारतो आणि त्यांचं यश हे खूप मोठं आहे ते जीवनात यशस्वी पच माझ्या माझ्या नजरेतले ते जीवनातले त्यांच्या जीवनातले खूप म्हणजे खूप मोठे यश मिळालं आहे त्यांना मला असं वाटत आहे आणि ते प्राध्यापक आहेत पण त्यांचं मेंटॅलिटी पण खूप भारी आहे ते कॉलेज पण सांभाळतात त्यांचं घर पण सांभाळतात त्यामुळे मला त्यांचं खूप भारी वाटतं ते त्यांचं ते जीवन आहे का नाही ते खूप भारी वाटत आहे त्यांचं जी डिग्री त्यांनी त्या म्हणजे त्याच शाळेत शिकून त्याच कॉलेजमध्ये शिकून त्याच कॉलेजमध्ये शिकवून आणि त्याच कॉलेज आता प्रध्यापक होणं हे खेळ सोपं नाही त्यामुळे त्यांना ते खूप मला वाटते जीवनात यशस्वी झाले खूप मोठी ती हे आहेत माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत